हां बोला म्हटलं काय पाहिजे होतं आमच्याकडे सगळ्या प्रकारचे फुलं आहे आमच्याकडे गेंद्याचे फुलं आहे आमच्याकडे गुलाबाचे फुलं आहे सगळ्या प्रकारचे फुलं आहे तुम्हाला कुठल्या प्रकारचे फुलं पाहिजे आणि किती पाहिजे बरं बरं ठीक आहे चालेल तुम्ही एक काम करा तुम्ही माझ्या दुकानावर येऊन जा मी तुम्हाला माझा अॅड्रेस सांगते मी जयस्तंभ चौकामध्ये महालक्ष्मी फुला ब फूल भंडार म्हणून माझं दुकान आहे छोटंसं हां तर तिकडे तुम्ही येऊन जा कारण गुलाबाचे वगैरे पण फुलं आहे तुम्हाला हार वगैरे करायला लागले किंवा कोणाचं तुम्हाला बुके वगैरे आहे पाहिजे असेल तर हां तुम्ही एक काम करा जयस्तंभ चौक बुलढाण्यामध्ये तुम्ही येऊन जा फुलं वगैरे घ्यायला सगळ्यात आमच्या इथे स्वस्तातले स्वस्त फुलं मिळतात आणि तुम्हाला जास्त पाहिजे त्याच्यामुळे आम्ही थोडा डुस् डिस्काऊंट पण देऊन देऊ चालेल अजून काही हवं होतं का बरं बरं चालेल मग मी तुमची ऑर्डर कन्फम समजू नक्की या पण कारण की माहिती आहे का आमच्या इथे खूप सारे फुलं लागतात लोकांना कारण आता गजानन महाराजांच्या याला लागणारंच आहे तर असे मला दोन तीन फोण आले पण ते लोक काही आले नाही तर मग तुमची ऑर्डर मी कन्फम समजू का ठीक आहे मग चालेल थॅंक्यू